ऑनलाईन कर कसा भरावा या संबंधित थोडीशी माहिती मला हवी होती मग मोटारसायकलीचा कर भरण्याची अधिसूचना मला प्राप्त झाली आहे परंतु मी या ऑनलाईन अधिसूचनेशी किंवा या प्रक्रियेशी परिचित नाही आहे त्यामुळं मला हे समजेना झालं आहे तर परिवहन सेवा पोर्टलच्या माध्यमातून कर भरताना काय करायचं मला ह्याची थोडीशी माहिती हवी आहे म्हणून मी तुला फोन केला आहे अलीकडेच काय झालं आहे की तू पण फोन फॉर्म भरला असेल किंवा तो कर भरला असेल असं मला वाटलं म्हणून म्हणलं की तुला विचारूया हां हां तसे प्रोसेस आहे का हां मग ते फॉर्म सबमिट कुठल्या पोर्टलवरती जायचं तू कधी भरला आहेस तो फॉम हां हां हां दोन महिने झाले काय मग तेच मला पण भरायचं होता म्हणून म्हणलं फोन करून विचारूया काय काय प्रोसेस आहे मग त्या पॉर्ट पोर्टलवरती गेलं की काय करायचं हां तो सगळा फॉर्म भरायचा आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर मग आपलं अमाऊंट कशी कळणार मग आपल्याला किती आहे ते हां हां हां त्या पावतीच्या खाली येते आहे काय ठीक आहे ठीक आहे मग तो कर भरून द्यायचा मग ते अकाऊंटमधले पैसे डायरेक्ट कट होतात का अकाऊंट नंबर वगैरे घालायला लागतो आहे हां हां हां अकाऊंट नंबर घालायला लागतो आहे तेवढं तेवढं त्यांचे प पैसे कट करून घेत असतील हां तेच म्हणलं आणि सगळी माहिती इंग्लिशमध्ये भरायची की मराठी आहे दोन्ही लँग्वेजमध्येच आहे ते बघ ठीक आहे चालतं आहे बघते मी आणि तर मला काय केल्या होईच ना आणि ते जमेच ना मग ते आता तरी कर भरायचा होता म्हणून म्हणलं तुला विचारून बघूया कसं कसं काय काय होतं आहे ते चालते नाही भरतो मी प्रयत्न करतो भरायचा काय होतं आहे ते चालतं आहे ठीक आहे ठीक आहे झालं की सांगते तुला हां हां ठीक आहे ठीक आहे काय वाटलं तर फोन करते आणि हां हां